शिक्षणामुळे सांस्कृतिक सांस्कृतिक रीती रितीकडे लोकांचा कल कमी होत चाललेला आहे तसेच आजकालचे धावपळीचे जीवन आणि कामाचा व्याप याच्यामुळे सांस्कृतिकतेकडे कमी महत्त्व दिले गेले आहे जी बदलती जीवनशैली याचा परिणाम आपल्या सांस्कृतिक पद्धतीवर होत आहे शिक्षणाची बाब जशी पॉसिटीव्ह आहे तसेच नेगेटिव्हही त्याच्यावर परिणाम पडत चाललेले आहेत सांस्कृतिकते कडेच संस्कृतीचे जतन करण्याचा वेळ लोकांकडे राहिलेला नाही आणि धावपळीच्या युगामध्ये सांस्कृतिकतेकडे कमी महत्त्व दिले जात आहे आणि पैशाला जास्त महत्त्व दिले जात आहे जसे पैशाला महत्त्व दिले आणि वेळेला कामाला महत्त्व देणे महत्त्वाचे आहे तसे संस्कृती जपण्या जपण्याकडेही महत्त्व द दिले गेले पाहिजे हे लोकांना आता वेळ कमी या बद्दल माहिती कमी होत चाललेली आहे आणि तेच आजकाल महत्त्वाचे होत चाललेले आहे शिक्षणामध्ये संस्कृती जपणे हे खूप महत्त्वाचे आहे